हॅलो हॅलो हां हां नमस्कार नमस्कार मी बोलते आहे बोलते आहे मी म्हणजे कोल्हापूरला आता फस्ट टाईमच मी येणार आहे कोल्हापूरला आपली टुरिस्ट कंपनी आहे ना हां म्हणजे मला आता कोल्हापुला म्हणजे बाकीची या सायटची काहीच माहिती नाही आहे तर इथे कोल्हापुरला मी चार चार दिवसासाठी मला हॉल्ट करते आहे मी चार दिवसासाठी येणार तर त्या दरम्यान साधारण मला जरा इथे जवळपास एक महालक्ष्मी मंदिर आणि काय जवळपासची ठिकाणं एक नरसोबाची वाडीसाठी मी बरंच ऐकलेलं आहे तर ते मी कुठे कुठे जाऊ शकेन चार दिवसाचं शेडूलमध्ये तुम्ही मला ही ती एक माझी ते ॲडजेस करत आहे करून देऊ शकता का

ओके

बर बर बर हां हां आणि कन्हेरी कन्हेरी मठ कसं आहे जवळ आहे का कन्हेरी मठ आहे हां कसं आहे काय आहे माहीत आहे का आमच्यासोबत छोटं बाळ पण आहे आणि माझे सासू सासरे आहेत बरोबर त्यामुळं ते एका दिवसात तर नाही म्हणजे कसं आहे की खूप हेक्टिक पण होता कामा नये म्हणून तर आम्ही जरा चार दिवस सवड काढून येतो आहे नाही म्हणजे कुठलाही जो प्रोग्रॅम तुम्ही द्याल तो म्हणजे एका दिवसात थो म्हणजे थोड्या तेवढ्या थोडा कमी प्रवास करू शकणार आहे त्या दोघांना घेऊन हां तर तो चार दिवसात ते जवळपासचं मॅक्सिमम जेवढं काही बघता येईल तशी आम्हाला हे अरेंजमेट करायची आहे आणि राहण्याची वगैरे सोय कसं काय आहे इथे म्हणजे तुमच्या माहितीत तुम्ही कुठला लॉज एखादा हे करून देऊ शकता

हां नाही म्हणजे मग तुम्ही हे तुम्ही आमची टूर ही अरेंज करून दिली तर तिथे आमचे राहण्याचे वगैरे ते बुकिंग वगैरे सगळं तुम्ही करून द्याल ना आणि खाण्यापिण्याचं कारण बाकी काय आहे नॉनव्हेज वगैरे आमच्याकडे चालत नाही हां आणि शाकाहारी आणि ते मुख्य म्हणजे मा आजी आजोबांना आम्हाला म्हणजे जे नॉर्मल जेवण पाहिजे तर हां हां राहण्याची सोय व्यवस्थित पाहिजे आणि आम्हाला गा मुख्य म्हणजे गाडी चांगली पाहिजे आणि ड्रायवर खात्रीचा पाहिजे ड्राय डायवर हां मग तिथे काय काय काय काय ठिकाणं म्हटलात तुम्ही आता एक महालक्ष्मी मंदिर तर आम्हाला कंपल्सरीच करायचं आहे हां आणि जोतीबाला जायचं आहे आम्हाला जोतीबाला जायचं आहे हां आणि बर बर हां ते बर मग ते औदुंबर वगैरे पण जवळपास आहे का कुठे तिथे बर नाही एका दिवसात नाही हे तुम्हाला म्हणजे मी ठिकाण आम्हाला साधारण म्हणजे पूर्ण काय आहे पहिल्यांदाच मी इकडे येते आहे साधारण जे ऐकलेली ठिकाणं हे जे आम्हाला सांगितले की बाबा आता कोल्हापूरला जाताच आहात तर हे एवढं एवढं बघून घ्या राधानगरीचा का बर बर बर बर बर बर ठीक आहे ठीक आहे म्हणजे काय हां म्हणजे तसं काय आहे जिथं खूप खूप म्हणजे हेक्टिक होण्यासारखं जिथं खूप चढायचं वगैरे असतं नाही म्हणजे तसे जे काय ठिकाण असेल त्यावेळेला आम्ही आजी आजोबांना इथे ठेऊन जाणार म्हणजे चढण्याचं किंवा हे जे बघायचं तर तसं जिथे आम्ही थांबणार सेफ असेल ना आजी आजोबांना आम्ही ते ठेऊन गेलो तर काही काळजी करण्यासारखं नाही ना सेफ आहे ना सगळं हां आहेत ना हां म्हणजे तसं काय की आणि तसं म्हणजे तसं कुठे चढून जाण्यासारखं वगैरे जरी असेल तसं एखादं नाही म्हणजे जर असेल तसं तुमच्या काही माहितीत जवळपासचं पाहण्यातलं तर आम्ही इथे आजी आजोबांना इथे ठेवून जाऊ शकतो तसाही काही असेल तर आम्हाला जरूर कळवा गगन हां हां म्हणजे जरा चढावं लागतं का तिथे हां चालेल चालेल मग आमची डेट फिक्स ठरली की मी तुम्हाला कॉल करते आमची सुट्ट्या सुट्ट्यांच्या तारखा बघून मी तुम्हाला कळवते मग तुम्ही तुम्ही आमचा प्रोग्राम शेडूल करून द्याल हां ओके ओके ओके ओके थँक्यू थँक्यू